पोहणे छंद म्हणून जोपासता की व्यावसायिक म्हणून व्यावसायिक जलतरणपटू म्हणून जोपासावा आणि आणखीन जर छंद म्हणून आणि व्यावसायिक म्हणून जर पोहण्याच्या जोपासलं तर दोघांमध्ये काय फरक आहे फरकाविषयी नंतर बोलूया पण आधी मला तरी पोहणं हा छंद म्हणून जोपासायला आवडेल कारण मी काही व्यावसायिक जलतरणपटू नाही मी ग्रामीण भागातून आल्याकारणानं माझं पोहणं हे खूप तंत्रशुद्ध आणि शास्त्रीय नाही त्यामुळे मला एक तंदुरुस्त राहण्यासाठी आणि एक व्यायाम म्हणून छंद जोपासतो तसं जर पाहिलं तर अगदी व्यावसायिक जलतरणपटू म्हणून मला बिलकुल काही करता येणार नाही पण एक छंद म्हणून म्हटलो जर मला छंद म्हणून असेल तर त्याला अनेक कारणं आहेत शारीरिक आणि मानसिक आरोग्य माझं पोहण्यामुळे चांगलं राहतं मला जेव्हा जेव्हा एक अस्वस्थता वाटते तेव्हा तेव्हा मी पोहायला जातो आणि तेमुळे माझा ताण कमी होतो आणि मला तो ताण कमी करण्याचा उत्तम मार्ग वाटतो एक मानसिक आरोग्यासाठी म्हणून मी पोहतो त्यानंतर एक नियमित सराव माझा पोहण्याचा होतो छंद म्हणून मी आणि आनंद म्हणून पोहण्याचा खेळ खेळतो छंद म्हणून जोपासत असताना मला अनेक गोष्टी आवडतील पण जर मला करियरच करायचं नाही आहे व्यावसायिक जलतरणपटू म्हणून व्हायचं नाही आहे तर का म्हणून तिकडे जायचं मला एक च आनंद घेण्यासाठी छंद म्हणून जोपासायचं आहे शेवटी तो निर्णय माझा वैयक्तिक असणार आहे पोहणं छंद म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे पहिला फरक म्हणजे उद्देशाचा छंद म्हणून जर घ्यायचं तर आनंद उद्देश आहे आनंद घेणं तणावमुक्ती आणि फिटनेससाठी आणखी म्हटलं तर कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय मला स्वच्छंदपणे सराव करता येतो आणि छंद म्हणून आणखीन त्याच माझा उद्देश आहे स्वतःसाठी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करणे आता व्यावसायिक म्हणून जर म्हटलं तर त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती यश मिळवणे करियर करणे नेहमी नेहमी स्पर्धांसाठी तयार होणे एक कामगिरी सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करणे सराव करणे कुणीतरी प्रायोजकच्च स्वीकारणे त्याचा शोध घेणे पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करणे ओळख मिळवणे वगैरे वगैरे आता हा झाला एक भाग आता छंद आणि व्यावसायिक याच्यामध्ये जर फरक करायचा ठरला तर मला छंद म्हणून आवडतो छंद सर्वांचा वेळ फार महत्त्वाचा असतो छंद असल्याकारणानं आपण आपल्या सवडीनुसार वेळ देतो छंद म्हणून सर्वांचं स्वरूप लवचिक असतं कमी ताण देणारं असतं पण व्यावसायिक म्हणून जर स्वीकारलं तर त्याला रोजच आणि नियमितपणे सहा ते आठ तास कठोर सराव करावा लागतो विशिष्ट प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि वेळापत्रकाप्रमाणे त्या प्रशिक्षणाचं पालन करावं लागतं अवलंब करावा लागतो आता छंद आणि व्यावसायिकतेमध्ये जर पाहिलंत तर कौशल्याचा फरक आहे छंदामध्ये कसलंही तांत्रिक कौशल्य नसतं छंद फक्त पोहणं आणि आनंद मिळवणं एवढंच तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं तंत्र वापरलं जातं आणि ते म्हणजे पोहण्याचा फक्त सराव करणे पण व्यावसायिक स तेसाठी मात्र प्रत्येक हालचालीत परिपूर्णता आणावी लागते प्रत्येक हालचालीवरती लक्ष द्यावं लागतं तांत्रिक बाजू अगदी ज्याला म्हणतो आपण लक्ष द्यावं लागतं प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाकडे लक्ष द्यावं लागतं त्यांच्या मार्गदर्शनाखाटी आपल्या पोहण्याचा कौशल्यविकास करावा लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे दोघांमधला एक छान फरक सांगतो आणि तो म्हणजे आर्थिक गुंतवणूक छंद म्हणून आपण नदी नाले विहीर तलाव या ठिकाणी जाऊ शकतो आणि कमी प्रशिक्षणाची गरज नाही शुल्क कमी लागतं पैसे जास्त खर्च करण्याची गरज नाही विशेष उपकरणांची गरज नाही छंद म्हणून आनंद मिळवण्यासाठी आपण नदीमध्येही पोहू शकतो तसं व्यावसायिक मध्ये मात्र फरक पडतो तिथं प्रशिक्षक असतो त्यांचे पैसे असतात आणि पोहण्यासाठी उच्च दर्जाच्या सुविधा प्रा आपल्याला मिळवाव्या लागतात जलदतरण तलावाचे पैसे भरावे लागतात पोषाख असतो साधनांची गुंतवणूक करावी लागते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाण्यासाठी प्रवेश शुल्क भरावे लागते प्रवासासाठीचा वैयक्तिक खर्च करावा लागतो या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरतात आणि म्हणून जर कुणी मला विचारलं की तुम्ही व्यावसायिक किंवा छंद म्हणून पाहाल तर मी छंद म्हणूनच कारण मला त्याच्यामध्ये आनंद आरोग्य वेळेचा लवचिक वापर आणि यासाठी मला छंद म्हणून खूप आवडेल दोघांमध्ये अनेक गोष्टी आणखीन फरकाच्या सांगता येतील पण यासुद्धा खूप काही आहेत